मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आहे तिथेच राहत असलेल्या लोकांची मातृभाषा आहे या भाषेबद्दल आदर राखणे आपुलकी वाटणे हे नैसर्गिक आहे मुळात इथे राहत असलेल्या लोकांना या भाषेबद्दल आदर अभिमान वाटणं गरजेचे आहे पण दुर्दैवी म्हणजे मराठी लोक हिंदी आणि इंग्रजी भाषेला प्राधान्य देतात त्यामुळे मराठी भाषेचा वापर कमी होत होताना दिसतो मला वाटतं तर तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करताना अधिक मराठी भाषेचा वापर करावा